मी चांगल्या प्रकारचे त फोटोग्राफ्स घेत नाही मला त्याची एवढी काही सवय नाही आणि त्या त्याच्याएवढं काही मला नाद पण नाही आहे फोटोग्राफीचा तर्रर माझ्या मित्रांना आहे त त्या मित्रांना फोटोग्राफीचं वेड असल्यामुळे ते दुसरे दुसरे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये घेत असतात आणि त्याच्यानुसार ते कुठेही जाताना निसर्गाचे फोटो काढतात कोणत्या प्राण्यांचे फोटो काढतात माणसांचे फोटो काढतात आणि ही फोटोग्राफी ही चांगली एका प्रकारचे आपण एक स्किलमध्ये क म त्याची हे करू शकतो गणना करू शकतो आणि फोटोग्राफी फोटोग्राफी हे एक चांगलं माध्यम आहे आपल्या स्व चांगलं माध्यम आहे सर्वच म फोटोमुळे म फोटोमुळे एक लोकांना आपण चांगले म म प्रोत्साहन मिळतं आणि फोटोग्राफी ही खूप चांगल्या प्रकारची आपण स्किल्स बोलू शकतो